माझं नाव माधुरी गणेश वानखेडे माझं शिक्षण बी एस्सी प्लेन बी एस्सी आता मी सध्या एम पी एस सीची तयारी करत आहे आणि क्लासेस वगैरे जॉईन केलेले आहेत